पारंपरिक पोहण्यासाठी आम्ही नदीवर पोहायला जात होतो नदीवर पोहासाठी कॉस्ट्युम वगैरे राहत नाही नदीवर कुकडे पुआंक कितीकं पाण्यात पोहा स्विमिंग पूल पा व्यावसयिक पोहणं म्हणजे स्विमिंग पूलमध्ये नियम अटी शर्ती लागू राहते स्विमिंग कोड्र स्विमिंग कॉस्ट्युम राहते त्याच्यात सरळ पोवा लागते पाण्याची मर्यादा असते पाणी तुमच्या एजेशनुसार तुमच्या हाईटनुसार तुमच्या पोहनाच्या लेवलनुसार तुम्हाला पाण्याची पातळी दिली जात लेवल लेवल लावली जाते त्याच्यानंतर पोहण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे कॉस्ट्युम दिल्या जाते व्यव व्यावसायिक पोहण्यासाठी कॉस्ट्युम दिल्या जाते अटी ल् लिहिल्या जाते तुमच्या नुसार तुमच्या वयोमर्यादेनुसार तुम्हाला लोक लोकांसोबत समोरच्या वे पर्सनसोबत पोवा लागते त्याच्यात नदीत आम्हाला तसं तर नदीत पोवायला आवडते नदीत पोहणं नदीत पोवायला आवडते कारण नदीत पाणी कितीही असते काय असते त्याच्यात आणि नयन अटी शर्यत लागू नसते पाणीचा सोताच्या सोताच्या लेवलनुसार पाण्यात पोवाल लागते नदीचं पाणी चांगलं असल्याने नी वाहतं असल्यामुळे पहा पोआयला त्रास जात नाही स्विमी उंदीचं पाणी पोहताना चालू पाणी पोहताना त्रास जात नाही पाणी पोहाच्या वेळेस आणि स्विमिंगमध्ये स्विमिंग तर स्विमिंग मद् स्विमिंग पूलमध्ये पाणी स्थिर असल्यामुळे पोहाला ताकद लागते स्वि पोहण्यासाठी वेळ लागते नदीत तसा वेळ लागत नाही